भारत हा एक उष्णकटिबंधीय प्रदेशातील देश आहे त्यामुळे इथलं तापमान हे जास्त असतं उर्वरित जगात दोन ऋतू अनुभवायला मिळतात उन्हाळा आणि हिवाळा भारतात उन्हाळा आहे हिवाळा आहे पण सोबतच पावसाळा हा सुद्धा एक अनोखा ऋतू भारतात अनुभवायला मिळतो जून जुलाय ऑगस्ट सप्टेंबर ह्या चार महिन्यांमध्ये भारतात पाऊस मॉन्सूनचं वारं येत असल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस कोसळतो भारताचं तापमान हे त्याच्या भौगोलिक रचनेवर अवलंबून आहे नुसतं तापमान नव्हे तर तिथला हवामान तिथली थंडी तिथलं तापमान तिथली आर्द्रता ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या भौगोलिक रचनेवर अवलंबून आहेत उदाहरणार्थ दक्षिण भारतात केरळ किंवा ईशान्य भारतात चेरापुंजी आणि मोसिनराम ही मेघालयातली दोन शहरं ही जगात जगातील सर्वात जास्त पाऊस अनुभवायला मिळणारी अशी शहरं आहेत एकीकडे चेरापुंजी आणि मोसिनराम असताना पश्चिम भारतात मात्र थरचं वाळवंट असल्यामुळे तिथलं तापमान उन्हाळ्यामध्ये बरंच जास्त अगदी पन्नास डिग्री सेल्सियसच्याही वर जाऊ शकतं दक्षिण भारतातील तापमान थोडं जास्त असलं तरी जसजसं आपण उत्तरेकडे सरकायला लागतो तसतसं थंडी थोडी वाढायला लागते जसजसं आपण हिमालयाच्या पायथ्याशी पोचतो तसतसं गरम वारं थांबून गार वारं शीतल हवा आणि तापमान बऱ्याच बऱ्यापैकी कमी होतं अगदी शून्य डिग्रीच्याही खाली जातं भारताला हिमालय नावाचा सर्वोच्च पर्वतरांग लाभलेली आहे जी अगदी वायव्य भारतापासून म्हणजे हिंदुकुश काराकोरम जम्मू अँड कश्मीर ह्या भागातील डोंगरांपासून सुरवात होऊन अरुणाचल प्रदेशच्या तवांगपर्यंत हिमालयाची डोंगररांग पसरलेली आहे या हिमालयाला तिसरा ध्रुव असंही म्हटलं जातं इथलं तापमान खूपच थंड आहे पण ह्या भागातल्या खास करून वायव्य भारतातील जम्मू कश्मीर भागातील जो पाऊस आहे या भागाला मॉन्सून शिवतही नाही या भागात मेडिटरेनियन समुद्रामधून आर्त्रता येते याला वेस्टर्न डिस्टर्बन्स असंही म्हणतात ह्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू कश्मीर किंवा उत्तराखंड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशपेक्षा उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश ह्या परिसरामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अगदी मार्चसुद्धा किंवा क्वचितप्रसंगी एप्रिलमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात स्नोफॉल अनुभवायला मिळतो याचं कारण वॅस्टर्न डिस्टर्बन्सेसमध्ये दडलेलं आहे आपला मॉन्सून तिथपर्यंत पोचत नाही